आमची पिढ्यानपिढ्या चालत आलेली रेसिपी म्हणजेच पुरणपोळी पुरणपोळी ही चण्याच्या डाळीपासून बनवली जाते चण्याची डाळ ही प्रथम शिजवली जाते तसंच त्याच्यामध्ये शिजल्यानंतर चवीनुसार साखर गूळ वेलचीपूड टाकली जाते आणि त्याच्यानंतर हे टाकल्यावर ते मिश्रण जे आहे ते वाटून तयार केलं जातं वाटून तयार झालेल्या सारणाला आम्ही पुरण असं म्हणतो त्याच्यानंतर तयार केलेले जे पुरण आहे ते कणिकमध्ये टाकून त्याची पोळी लाटली जाते लाटलेल्या पोळीवर साजूक तूप तेल हे टाकून त्याला व्यवस्थित भाजलं जातं जेणेकरून त्याची चव जी आहे ती आणखी वाढेल तर पुरणपोळी जी आहे ही गुडीपाडवा अक्षय तृतीया दिवाळी बैलपोळा इत्यादी सणांमध्ये प्रामुख्यानं बनवली जाते पुरणपोळीसोबतच आंब्याचा रस खीर बासुंदी कुरडई भजे भात आणि त्याच्यासोबत एक आमटी हे इत्यादी जे आहे हे पुरणपोळीसोबत दिलं जातं पुरणपोळी ही महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे जी मागच्या कित्येक पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली आहे